भारताच्या हिंदी या राष्ट्रभाषेच्या तुलनेत मराठी भाषा ही मला तरी खूप आवडते मी महाराष्ट्राची असल्यामुळे मला मराठी भाषेवर प्रेमही आहे आणि मराठी भाषा वेगवेगळ्या प्रकारे बोलली जाते मराठी भाषा ही मजेदार आहे भारतामध्ये दहा टक्के लोक मराठी भाषेचा वापर केला जातो तसेच साऊत पिच्चरमध्ये पण मराठी भाषेचा वापर केला जातो आणि आजकाल तर गाण्यामध्ये पण मराठी एक एक दोन दोन शब्द टाकले जातात मराठी लिहायला सोपी आहे बोलायला पण सोपी आहे हिंदी सारखीच आहे पण मराठी थोडी वेगळी आहे विदर्भामध्ये वेगळी मराठी बोलली जाते कोकणामध्ये वेगळी मराठी बोलली जाते नागपूरमध्ये पण वेगळ्या प्रकारची मराठी बोलली जाते परत मुंबईमध्ये वेगळ्या प्रकारची मराठी बोलली जाते कोकणामध्ये पण वेगळी मराठी बोलली जाते मराठवाड्यामध्ये पण वेगळी मराठी बोलली जाते जरी महाराष्ट्र एक असला तरी पूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारे मराठी बोलतात प्रत्येक म्हणजे स विदर्भ कोकण पुणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी थोड्या थोड्या शब्दांनी खूप फरक पडतो मराठी खूप छान भाषा आहे मला तरी मराठीवर खूप प्रेम आहे समजायला सोपी आहे आणि लिहायला पण सोपी आहे अशी गंमतवाली मराठी भाषा आहे